माझ्या आजूबाजूला सहसा ए टी एम नाही आहेत पण एक ए टी एम आहे ते ए एच डी एफ सी बँकेचं आहे आणि त्यामधे सहसा तुटवडा जाणवत नाही पण एक वेळेस मला काय म्हणता त्याला कॉलेजची फीज द्यायची होती तर मी त्या ए टी एमवर गेलो होतो तर मी माझ्या कॉलेजच्या टाईमिंगला गेलो होतो कारण मला वाटलं ए टी एम आहे आणि त्यामध्ये पै आ रोखीचा तूटव तुटवडा सहसा नसेलच तर त्यामुळे मी कॉलेजच्या टाइमिंगला आपल्या कॉलेजची तयारी करून मी तिथे गेलो तर्रर्र ये टी एममध्ये गेल्यानंतर तिथे जास्त प्रमाणात कस्टमर्स होते कारण की जवळपास ए टी एम नव्हतं कस्टमर्स भरपूर होते नंतर मग मी त्यांचं झाल्यानंतर मी ट्राय केलं तर तिथे प्रसंग असा झाला की त्या वेळेस माझ्या वेळेस तिथला रोखीचा तुटवडा म्हणजे जाणवला कारण त्या वेळेस ए टी एममध्ये पैसे नव्हते तर मग मी तिथून माझी सायकल घेऊन तिथून मला दोन किलोम म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटर तरी मला इकडं अकोला नाक्यावर जायचं काम पडलं तिथे मला ए टी एम भेटला ते पण एच डी एफ सीचं होतं तिथून मग मी कॅश विड्रॉ करून माझी फीज भरली परंतु असं कधी कधी होते तर त्यामुळे आपण टाईमिंगचा कमी वापर केला पाहिजे नाही तर मग टाईमिंग आपल्या जो टाईमिंग आपल्या जिथे फीज पेड करायची का असं जर असेल तर आपण आधीच एक घंट्याआधी आपण ए टी एमवर गेलं पाहिजे एक ना ए टी एमवर जात आपण दोन तीन ए टी एमवर गेलं पाहिजे किंवा चेकिंग केलं पाहिजे आणि दुसरा विषय राहिला बँकिंगच्या सध्याच्या सुविधेचा सध्याची बँकिंगची जी सुविधा आहे ते ती चांगल्या पद्धतीने विकसित झालेली आहे परंतु काही काही ठिकाणी अजूनसुद्धा ए टी एमचा तुटवडा किंवा ए टी एम सहसा नाही आहेत कारण की ए टी एमचं काय म्हणतात त्याला बँकेचे रुल्स असे आहेत की त्या तिथल्या इन्व्हायर्मेंटनुसार की तिथल्या लोकसंख्येनुसार तिथे ए टी एम प्रोव्हाईड केल्या जातात तर असे कधीकधी होते तर माझं म्हणणं एवढंच आहे की बँकेनी अजून त्यांच्या सर्व्हिस सर्विस तर चांगलीच आहे पण त्यांनी जर अजून जर त्यांचं काय म्हणतात त्याला सर्विस जर चांगली क्रेनंतर ए टी एम जास्त प्रमाणात लावायला पाहिजे इकडून रोखीचा तुटवडा जाणवणार नाही आणि सर्विस चांगल्या पद्धतीने भेटेल